गुड आफ्टरनून आपण कोण

आणि तुमच्या मुलांचं नाव अच्छा आणि आडनाव अच्छा तुम्ही कुठे राहता अच्छा ठीक आहे ना मग तुम्ही फॉर्म घ्यायला येऊन जा नशाळेत आमच्या शाळेत तर तुम्ही तर म्हटल्या की सेकंड स्टँडर्डमधे पण आहे ना तर सेकंड स्टँडर्डवाल्यांला हे आहे फॅसिलिटी की त्यांना कॉम्पुटर कोर्स फर्स्टपासून राहते तर ते सेकंड स्टँडर्डवाल्याला पण अव्हेलेबेल आहे आणखीन खूप सारे आहेत तुम्ही येऊन बघू शकता की आमच्या शाळेमधे फॅसिलिटी काय काय आहे आणखीन आमची ॲडमिशन फीज आहे अकरा हजार

हाव बुक्स वगैरे आमच्याकडे पण बुक्स तुम्हालाच देईन शाळेतच फ्री स्टॉल वगैरे असतात आणि तिथून तुम्ही घेऊ शकता हो हो हो हो आहे

रायव्ही मतलब असेच आहे आमचं स्कूल आहे हे पाचपौली पोलिस स्टेशन पास नाही का पाचपौली पोलिस स्टेशनच्या समोर आहे आणखीन आमचे आमच्या शाळेचे दोन आहेत शाळा एक रान दुर्गवती चौकात आहे एस बी करून ते मतलब आमच्या शाळेमधे नर्सरीपासून फिफ्तवरी आहे आणखी फिफ्तच्यानंतर एच टी एम बीमध्ये आहे तर तिकडे कॉलेज वगैरे सर्व आहेत तर तुम्ही आपल्या मुलाला आतापासून अगर कंटिन्यू करू शकता तर खूप चांगली गोष्ट आहे

हो ठीक आहे या